मराठी लोकं त्यांच्या भाषेचा वापर त्यांची अस्मिता आणि आपुलकीची भावना व्यक्त करण्यासाठी करतातच हे खरं आहे कारण जर कुणी घरी पाहुणे वगैरे आले तर आल्याबरोबर राम राम नमस्कार यात एक आदर व्यक्त होतो त्याच्यानंतर जर दोन महाराष्ट्रीयन अदर स्टेटमध्ये भेटले तर ते स्टार्टिंगला हिंदीमध्ये कन्वरसेशन करतात नंतर त्यांना इंट्रोडक्शन झाल्यावर कळते की हे महाराष्ट्रातला आहे जसं त्यांनी सांगितलं का मी पण महाराष्ट्रातला आहे तर दोघे पण मराठीत बोलायला सुरवात करतात मराठीत बोलायला सुरवात केली की लगेच आपुलकीची भावना त्या दोघांमध्ये निर्माण होते आणखी सांगायचं म्हटलं तर